विमा हा अनेक प्रकारचा आहे एक हेल्थली हेल्थी इन्शुरन्स आहे ॲक्सिडेंटली इन्श्युरन्स आहे अशा प्रकारचे विमा आपल्याला पाहायला मिळतात आणि रुग्णालयामध्ये विम्यांचा व प्रक्रियेचा जो व्यवस्थापन आहे त्याचा एक ॲडमिन असतो आणि ते सोपं असते जर एक नवीन इन्श्युरन्स आहे त्याचं नाव आहे आयुष्मान भारत जर एखाद्या पेशंटला सात लाखाची गरज आहे आणि त्याच्याकडे सात लाख रुपये नाही आहे आणि जर त्यांनी आयुष्मान भारत जो विमा आहे तो काढला असेल तर त्याला पाच लाख तिथून मिळते आणि दोन लाख आपल्याला फक्त स्वत जवळून मिळ टाकावं लागते तर आपल्याला ही आर्थिक सूट मिळते